सरकारकडून जी मोफत बियाणं येतं ती मी त्यांना मिळवून देईल आणि कोनत्या प्रकारे लागवड केली म्हणजे जास्त उत्पन्न मिळेल आणि पाण्याची कशी मदत होईल पाणी त्यांना मिळवून देईल आणि पिकाचा इन्शुरन्स काढायला लावीन अशाप्रकारे मी त्यांना मदत करील